नमस्कार बोला हां हां चालेल कधी शिकायची आहे काय हां हां हां हां हां पण मला सकाळी वेळ नसतो मग संध्याकाळी वगैरे चालेल हां पाच सहा वाजता समजा असं असं हां हां हां मग याच्याआधी कधी प्रयत्न केला आहेस गाडी चालवण्याचा हां हां हां हां ते इकडं वर ते उद्योगनगरच्या तिकडे ना ते चंपक मैदान आहे ना तिकडे आहे चांगली जागा मोकळंच मैदान आहे तिथे तिकडं पण जाता येईल होय होय शिकायला दहा पंधरा दिवस लागतील होय होय चालेल उद्या किंवा बारापासून चालेल संध्याकाळचाच टाईम मिळ होय होय संध्याकाळचा टाईम चालेल हो गाडी आहे आमच्याकडे नाही नाही मग चालेल आमची आहे जराशी जुनी आहे चालेल आमची पण चालते नवीन नको खराब व्हायला हां फी फी काय नाही एवढी कमी आहे तशी हां पाच हजार रुपये आहे ती होय होय चालतं आहे चालतं आहे ठीक हो चालेल चालेल हो हो चालेल हो हो